मला इन्कम टॅक्सची एक एन्क्वायरी आहे की तुम्ही हे भरता का आय टी आर तर आय टी आर सोळा मध्ये त्यांनी मागवलं आहे पासबुक पाहिजे आहे त्यांना तर पासबुकात कसं जायचं तर ई पी एफ ओ ची एक साईट आहे गवरर्मेंटची ई पी एफ ओ डॉट गोर्मेंट डॉट इन त्यावर जाऊन तिथे पासबुक असा एक ऑप्शन आहे त्या साईटवर गेल्यानंतर उजव्या साईडला पासबुक असा ऑप्शन आहे पासबुकमध्ये ओपन केल्यावर तिथे ते यू ए एन नंबर विचारतं आपला अकाऊंट नंबर तर ते तिथे आपला तो एम एचवाला म्हणजे आता मी महाराष्ट्रात आहे म्हणून ते एम एच म्हणतं तर ते ज्या राष्ट्रातला आहे कर्नाटकचं के ए असू शकतं तर ते ज्या राष्ट्रातला आहे त्या राष्ट्रावरून त्याचा नंबर येतो यू ए एन नंबर तो यू ए एन नंबर टाकला की तिथे पासबुक आपलं दिसू शकतं त्याच्यानंतर त्याला कॅपचा येतो एक तो कॅपचा भरला की पासबुक दिसतं ते डाउनलोड होऊ शकतं ऑनलाईन किंवा त्याची प्रिंट पण निघू शकते आणि मग त्याच्यात तुम्हाला तिथे कालावधी टाकायचा असतो पासबुक किती दिवसात म्हणजे एप्रिलपासून ते ह्या मार्चपर्यंत किंवा साल कुठल्या तारखेपासून कुठल्या महिन्यापासून आणि कुठल्या सालापर्यंत पासून कुठल्या सालापर्यंत हे सगळं तुम्ही तिथे कालावधी टाकू शक शकता आणि त्या कालावधीच्या एवढं तुम्हाला पासबुक प्रिंट करून मिळतं ते किंवा ईमेल आय डीवर सुद्धा द्यायची त्यांची सोय आहे ई पी एफ ओची तर त्यानुसार तुमच्या ईमेल आय डीवर तुम्ही बघू शकता आणि प्रिंट काढू शकता किंवा तिथे पण प्रिंट काढू शकता असं एक तो एक ऑप्शन आहे आणि मग हे दस्तऐवज तुम्ही आय टी आरला देऊ इन्कम टॅक्सला देऊ शकतो आपण आणि स्टेटमेंट त्याचं सबमिट करू शकतो पण त्याच्यावर शिक्का असणं अनिवार्य असू शकेल तर ई पी एफ ओ ऑफिसमध्ये त्यावर शिक्का आणि सहीला तुम्ही जाऊ शकता आणि ते देऊ शकता